नमस्कार मी प्रामुख्याने अनेक प्रकारचे झाडे व वेली लावल्या पण त्यामधील काही जगले काही मेले अर्थातच त्यांचे लागण झाले काहीचे लागण झाले नाही मी लावलेले झाडे अशा प्रकारचे होते की ज्याच्याकडसून फूल फळ सावली असे अनेक भेट देऊ शकतात उदाहरणार्थ मी आमच्या घरी असताना सीताफळचं सफरचंदचं व काजूचे बदामचे इत्यादी अनेक झाडे लावले फळा फळझाडे व सावलीसाठी अनेक सावली पण आणि फळ पण देण्यासाठी आंब्याची झाडे लावले पेरूची झाडे लावले असे अनेक झाडे लावले अजून सु अजूनसुद्धा ती झाडे व्यव व्यवस्थित स्वरूपात फळ आणि सावली देत आहेत तसेच मी अनेक प्रकारची वेली घरामध्ये लावले व शेतामध्ये त्याची भाजी पालेभ सॉरी भाज्यांचे वेलीसुद्धा लावले उदाहरणार्थ पडवळ कार्ली दोडका इत्यादी अनेक वेलींचे मी लाग रोपण केले व ते योग्य त्या वेळेत त्याची सुधारणा किंवा त्याची काळजी घेऊन योग्य ते फळ मी घेतले योग्य ती लाभ घेतले वेलीमध्ये घरामध्येसुद्धा मनी प्लॅंट इत्यादी अनेक सुंदर सुंदर वेली आकर्षणासाठी सुंदर सुंदर वेली मी लावले मनी प्लॅन्ट असे अनेक वेली असतात व झाड वेल यामध्ये फरक सांगितलं तर झाड हे दीर्घकाळासाठी टिकू शकतं पण वेल हे मर्यादित काळासाठी टिकते वेलीचे स्वरूप सांगितले त्याला आधार घेऊनच वाढ वाढ घेण्याची गरज असते उदाहरणार्थ भोपळा किंवा पडवर पडवळ कार्ली दोडका इत्यादी वेली आधार दिल्या दिल्याशिवाय वर जात नाही तसेच झाड हे बिन झाड हे ठर ठराविक काळासाठी त्यांना आधार देणे गरजेचं असते अशा प्रकारे झाडे आणि वेली मी लावलेल्या आहेत धन्यवाद